शेती उद्योग जर टिकवायचा असेल तर पारंपरिक साधनांचा वापर जास्त प्रकारे आज करणे गरजेचं आहे तरच पर्यावरणाचे रक्षण होईल आज शाश्वत शेती हे सर्वत्र महत्त्वाचं आहे गरजेचं आहे कारण शेती ही टिकली पाहिजे आणि ती पर्यावरणाचा ऱ्हास न होता तर कारण वाढत्या लोकसंख्येला पोसण्यास शाश्वत शेती हा सर्वात म्हणजे वास्तववादी मार्ग आहे कारण जर बघितलं तर आज शेतीच्या कामावरच आर्थिक व्यवहारही म्हणजे सगळे अवलंबून आहेत आज अन्न हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सस्टेनेबिलिटी म्हणजे टिक टिकणे हे खूप गरजेचं आहे म्हणजे सध्याच्या अन्न आणि कापडाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्वत मार्गाची शेती करणे हे खूप गरजेचं आहे त्यामध्ये जर बघितलं तर अपारंपरिक संसाधनांचा आणि शेतीवरील संसाधनांचा सर्वात कार्यक्षम वापर करणे आणि योग्य असेल तर नैसर्गिक जैविक जे आहेत म्हणजे शेणखत गांडूळखत यांचा वापर करणे आणि त्यामुळेच या राज्यातील शेती उद्योग मोठ्ठ्या प्रमाणात व्यवस्थित चालू शकेल आणि पर्यावरणाशी पूरक होऊन सस्टेनेबिलिटीलाही चालना यातून मिळू शकते आणि त्यामुळं पारंपरिक शेती तसेच शाश्वत शेती ही सर्वांनी केली पाहिजे आणि ती आज खूप गरजेची आहे